हॅलो नमस्कार सर मी किरण बोलतो आहे सर आचानक इंटरनेट कनेक्शन जे आहे ना आपल्या कंपनीचं ते बंद झालेलं आहे कारण मी सध्या वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि त्याच्यासाठी मला व्यत्यय सारखा सारखा येतो आहे म्हणजे मध्येच कमी जास्त होणे मध्येच बंद होणे हा जो प्रकार चालू आहे तर नेमकं चालू काय आहे किंवा आमच्या परिसरामध्ये जर तुमच्या कुठे केबलमध्ये काही अडचण येत असेल कुठे जर इंटरनेट डिसकनेक्ट होत आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी वायर तुटली असेल तर हे जर जाणून घेतलं तर मला वाटतं माझं काम सुरळीत होईल आणि मग माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुमची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा ताबडतोब कामाला लावून जर इंटरनेटच्या संदर्भातलं काम जर केलं असेल तर सोपं जाईल कारण माझ्याच कंपनीतले आम्ही पाच सहाजण आमच्याच परिसरामध्ये आम्ही होम फ्रॉम वर्क फ्रॉम होम करतो आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रत्येकाला व्यत्यय येतो आहे कारण कंपनीचं आमच्यावरती खूप त्यांनी आमच्यावरती लोड दिलेला आहे आणि ते काम आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आजच कंप्लीट करणं गरजेचं असल्यामुळे आम्हाला इंटरनेट खूप महत्त्वाचं आहे तर कृपा करून म्हणजे तुम्ही वाटल्यास तुम माझावाला जो मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला माहितीच आहे नाय नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेसष्ट सतरा अठ्ठ्याहत्तर असा माझा नंबर आहे आणि त्याच्यावरती माझा इंटरनेट कनेक्शन चालू आहे आणि त्याच्यावरती ते पण तुमच्याच कंपनीचं असल्यामुळे ते पण बंद झाल्यामुळे म्हणजे ऑन तुमचंवालं ऑनलाईन असू द्या किंवा लॅ लँडलाईन असू द्या या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या थोड्याशा व्यत्यय येत आहे तर याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा आणि शक्यतो आजची आज म्हणजे एक तासात कंप्लीट होत असेल तर निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल पुन्हा एकदा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आमचं इंटरनेट कनेक्शन लवकरात लवकर चालू करावे